हा हॅलो हां नमस्कार मी मला चष्मा पाहिजे हो हो माहीत आहे ना हां नांदेडला राहतो डी मार्टच्या समोर मला सूर्यकिरणापासून बचाव करणारा म्हणजे उ उन्हात गेलं की काळा व्हावं तर सावलीत आलं वाईट व्हावं फोटोसन हा आणि त्यातल्या त्यात फायबर फायबर पाहिजे

बरं त्याचे प्राईस किती असतील अंदाजे असं आहे का हा लेटेस आलेली डिझाईन कोणती आहे बरं बरं बरं बरं आणि किती वाजता यायचं अकरा वाजता जमते बरं बरं आपलं शॉप क कोण्या ठिकाणी आहे ॲड्रेस

आणि शॉपचं नाव ओके ओके ओके तुम्ही किती वाजता राहता तिथे शॉपवर बरं बरं बरं बरं मग मी साडे अकराला आलं तरी चालेल ना ओके ओके ओके